तर मला ॲक्शन स्लाश कॉमेडी मूवी खूप जास्त आवडतात त्यात म्हणजे मला जास्त प्रकारची साऊथ मूव्हीज आवडतात स्ली लहानपणी मी असे थेटर्स वगैरेला जायची नाही कारण की मो थेटर्सला कशी हिंदी मराठी असेच फ्लिम लागायचे आणि त्यात कसे पैसे देऊन एवढे बोरिंगमध्ये बसायचं तर आम्ही टी व्हीवरच बघायचो आणि टी व्हीवर मोस्ट ऑफ साऊथ इंडियन मूवी जी असतात ना ती तर माझे खूप फेवरेट आहेत साऊथ इंडियन मूवीमध्ये कसं ॲक्शन स्लेश कॉमेडीज सगळं असतं तर मला त्या प्रकारची मूव्हीज खूप आवडतात तर आत्ता मध्यंतरीच मी एक पिक्चर पाहिला एक चित्रपट पाहिला त्याचं नाव आहे लिओ करून तो एक तो पण एक साऊथ इंडियन मूवीच आहे तो एक ॲक्शन प्लस कॉमेडी मूवी आहे त्याच्यात असं दाखवण्यात आलं आहे की जो जो हीरो असतो त्याच्यातला तो म्हणजे हा जो शूट झाला आहे पार्ट तो जम्मू काश्मीरमध्ये शूट झाला आहे तर तिकडे तो जो तो हिरो असतो तो एक काय म्हणत् असं एक जो आपल्याला रक्षक करतो तो असतो तर तो तिकडे सगळ्यांना तिथे आपल्या फॅमिलीला आपल्या आजूबाजूच्या लोकांना आपल्या म्हणजे जम्मू काश्मीरचे जिथे राहणार जेवढे पण राहणारे लोक आहेत तेवढे त्यांना तो रक्षक म्हणजे त्यांची रक्षा करतो त्याच्यावर खूप सारे संकट आहेत तसं तसं दाखवलं आहे मग त्यांचे फाईटिंग्स ॲक्शन्स वगैरे ते सीन्स आहेत खूप साऱ्या खूप कॉमेडी सीन्स पण आहेत म्हणजे असं त्याच्यात कॉमेडी ॲक्शन आणि असं एक फॅमिली बाँडिंग हे पण दाखवण्यात आलं आहे तर मला अशा प्रकारच्या मूव्हीस फार आवडतात